मला लहानपणापासूनच भावगीत गायला खूप आवडतात मला अजूनही आठवतं आमच्या शाळामध्ये बाईंनी आम्हाला शिकवलेलं भावगीत मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळीयासी आला मोगरा फुलला असली भावगीतं मला अगदी भावतात